हो मी मराठी प्रादेशिक भाषेतून शिकलेली आहे आणि रोजच्या भाषेमध्ये रोजच्या व्यवहारामध्ये मी तर त्याचा वापरही करते घरामध्ये रोजची बोलीभाषा जी आपली असते ती वापरली जाते दर दहा किलोमीटवर ही बोलीभाषा बदलली जाते बोलीभाषा व प्रमाण भाषा ह्या वेगवेगळ्या असू शकतात तिचे च बोलीभाषेचं जे बहुधा लिहिलेली गेलेली जी भाषा असते तिचं क्षेत्र मर्यादित असतं द तिचं स्वरूप जसं मी म्हटलं तसं दर दहा कोसांवर ते बदलू शकतं इतकेच नव्हे तर एका प्रदेशात राहणाऱ्या निरनिराळ्या जातीची बोलीभाषा भिन्न भिन्न असू शकते म्हणजे जसं की ठाणे जिल्ह्यात धोडी वारली कातकरी अशा निरनिराळ्या आदिवासी जमाती आहेत तर त्या प्र प्रत्येकाची बोलीभाषा निराळी असू शकेल नागपुरात राहत असलेल्या कोष्टी जातीच्या लोकांची भाषा एकमेकांशी बोलण्याची भाषा म्हणजेच बोली इथे इथल्याच प वेगवेगळ्या जातीच्या लोकांच्या भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी असू शकते अशी उदाहरणं ठिकठिकाणी आपल्याला सापडतील ही सगळी मंडळी घरात वेगळी भाषा म्हणजे बोली भाषा बोलतात पण घराबाहेर पडल्यावर मात्र इतरांशी बोलताना वेगळी भाषा बोलतात असं आढळून आलेलं आहे बोलीची लक्षणे तर तिच्या नेहमीच्या शब्दसंख्या फार मोठी नसते इतकेच नव्हे तर त्या भाषेत वस्तूंची नावे असली तरी भाववाचक नामांचा किंवा पारिभाषिक शब्दांचा अभाव मात्र असतो बोलीभाषेला व्याकरण असते ते ती बोली बोलणारा प्रत्येकाला अवगत असते पण ते लिखित स्वरूपात मात्र काही नसतं कारण लेखन विद्या तिथे प्रगतच झालेले नसते या सर्वांचे कारण म्हणजे त्या लोकांचा दूर दूरवरच्या लोकांशी झालेला संपर्क स न झालेला संपर्क असं किंवा संपर्क नसतो आपल्या मनातील भावभावना किंवा विचार दूरच्या किंवा व वे वेगळी बोली बोलणाऱ्या लोकांपर्यंत पोचवण्याची गरज तिथे निर्माण झालेली नसते म्हणून माणसाच्या प्राथमिक गरजा पुऱ्या करण्याच्या व्यवहारापर्यंत तिची मजल असते पण जसजसा एका ठिकाणच्या लोकांचा दूरवरच्या लोकांशी संपर्क वाढतो तसतशी बोली भाषेतील शब्द स संपत्ती वाढत जाते व तिचे प्रादेशिक बोलीकडे वाटचाल सुरू होते आपण येथे जसं हिंदी भाषेचं उ हिंदी भाषेचं उदाहरण घेऊ शकतो हां हिंदीची प्रमाण भाषा खडी बोली म्हणविली जाते ती खडी बोलीत दिल्ली मेरठ या जवळपासची स्थानिक बोली आहे असे म्हणतात याचा अर्थ इतकाच की ह्या प्रमाण भाषेने शब्दसंपत्ती स्थानिक बोलीमधून किंवा संस्कृतांमधून व अरबी फारसी भाषांमधून बहशा उचललेली असली तरी तिची व्याकरण प्रक्रिया दिल्ली मेरठच्या आसपासची आहे असं लक्षात येतं आणि या खडी बोलीची गरज मुख्यतः मुद्रण सुरू झाल्यानंतर वाटू लागते हिंदीच्या ज्या बोली आहेत त्यांना बोली म्हणावं की प्रादेशिक भाषा म्हणावे असा संदेह मात्र वाटतो कारण त्या बोलींमध्ये वाड्याच नव्हे तर साहित्य निर्माण झालेलं आहे